पर्यटनाला येणारी मंडळी सगळी हौशी असतात त्यांना ज्या परिसरात त्या पर्यटनाला निघतात त्या प त्या ठिकाणाचं फक्त निसर्ग सौंदर्य पाण्यापेक्षा तिकडे खायला काय मिळतं आणि प्यायला काय मिळतं ह्याकडे जास्त लक्ष असतं बहुतेक म्हणजे ऐंशी टक्के लोक दारू आणि मटन आणि मुर्गी खाण्यासाठीच पर्यटनाला निघालेली असतात फार कमी लोक की ज्यांना तिकडचं जीवनमान बघायचं असतं डोंगर नद्या वगैरे बघायच्या असतात पण मॅग म्हणजे बहुतांश लोक ज्यांना फक्त मजा करण्याची असते आणि त्यामुळे पाण्याच्या बाटल्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या तिकडेच टाकून जाणार कागदाचा कचरा करून जातात झाडांची काही तोड वगैरे करतात फुलं वगैरे तोडून नेतात काही झाडं उपटून पण नेतात त्यामुळे तिकडची पर्यावरणाची थोडी नासधूस होते आणि बऱ्याच ठिकाणी दारूच्या बाटल्या इतस्ततः पडलेल्या असतात आणि त्यामुळे तिकडच्या स्थानिक मुलांना व त्यांच्यावरती संस्कार हे पर्यटनवाले वेगळ्या प्रकारे करून जातात आणि चंगळवाद हा तिकडच्या लोकांना खूप खूप आवडला जातो आणि त्यामुळे समाजाची एक प्रकारे हानी होते पर्यटन खूप चांगला असलं तरी हा एक महत्त्वाचा दुर्लक्षिला जाणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे